भारतामध्ये हवामान असे झालेले आहे क की उन्हाळ्यामध्ये पावसाळा येते पावसाळ्यामध्ये ऊन तापते आणि हिवाळ्यामध्ये बर्फ पडते असं असं वाता असं असं हवामान झालेलं आहे आणि प्रदूषण पण खूप वाढलेलं आहे गाड्या खूप झालेल्या आहे आणि इतकं काही म्हणजे असं हे हवामान आता इतकं बदललेलं आहे की भरपूर बदललेलं आहे

त्याच्याहून जास्त